राज्याचा इतिहास म्हणजे म्हणजे आमच्या महाराष्ट्राचा इतिहास गौरव म्हणजे आमच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज त्याचं प्रमुख म्हणजे असं नेमलेलं कोणतंच काम नाही त्यानं जे संस्था संस्था एक स्थापन केली तर जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ते एकच स्वत तच एक प्रमुख म्हणजे काम आहे आणि त्याच्यात कोणते टप्पे पडत नाही ते एक स्वत तच एक पूर्णच कामच चांगलं आहे